मला बाईक चालवता चालवायला फार आवडते पण बाईक चालवणं जितकं सोपं आणि इतकं इंटरेस्टिंग आहे तितकंच ते म्हणजे खूप जास्त चॅलेंजिंग काम आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठी आव्हाने म्हणजे तर सगळ्यात आधी तर बाईक चालवता बाईक चालवण्याचे डिसिजन घेताना आधी बघावं लागतं की वातावरण कसं आहे कोणत्या ऋतू किती टेंपरेचर आहे त्याचा त्याचापण बाईकचा बाईकवर खूप परिणाम होतो त्यातल्या त्यात सगळ्यात आधी तर आपल्याला बाईक चेक करून करावी लागती इंजिन बरोबर आहेत का ब्रेक्स त्याला लागत आहेत की नाही गेयर व्यवस्थित आहेत का हे सगळ्या गोष्टीपण बघणं खूप आवश्यक आहे तसंच जर बाईक चालवायला गेलं म्हणजे तर रस्त्या रस्त्यांकडे पणसुद्धा लक्ष द्यावं लागते जास्त खडबडीत रस्ता असेल तिथं तर बाईक चालवता येत नाही ते खूप रिस्की असू शकतं आणि जिथे वस् जे वन्य प्राणी राहतात त्याच्यानंतर जर आपण रोडवर आणि अचानक कुणीही कुत्रा डुक्कर्स वगैरे जर समोर आलं मांजर वगैरे येते कधी कधी अचानक तर एकदम ब्रेक मारावा लागतो जे याचीसुद्धा आपल्याला खबरदारी घ्यावी लागते रस्ता किती लांब आहे रुंद आहे की नाही त्याच्यामध्ये ट्रॅफिक रूल्स वगैरे काय आहेत या सगळ्या गोष्टींकडेपण लक्ष द्यावं लागतं आणि जास्त पावसाळ्यामध्ये आपण गाडी चालवू शकत नाही कारण की खूप जास्त पाऊस पडतो आणि त्याचा अंदाज आपण एक्झॅट असं लावू शकत नाही की पाऊस कधी आणि काय होईल म्हणून ते सगळं वातावरण बघूनच आपल्याला निर्णय घ्यावा लागतो जर आपण डोंगराळ ठिकाणी बाईक चालवलं म्हटलं तर पावसाळ्यामध्ये हे पॉसिबल नाही कारण की ते लँडस्केप वगैरे येऊ होऊ शकतात झाडं वगैरे पडू शकतात तर ते रिस्की असतं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची सावधगिरी आपण बाळगायला पाहिजे